मला जेवढं कमीतकमी दहा या पंधरा मिनटंबी असंल तर पोहामध्ये लागतेच काय कांदा मिरच्या बस आणि शेंगदाणे गिनायला लागते अगर तेबी नाही राहिला शेंगदाणेबी तर कांदे अजून मिरच्या टाकूनबी पोहा बनते ना तर ब पोहाबी बनवू शकतो नाहीतर मग रवा रवा राहतो रव्यामध्ये कसं त्याच्यामध्ये फक्त का कांदे आणि मिरच्या लागतात आणि आलू लागते आलू नाही राहिले तर आलूच्या बगेर पण चांगलंच बनते तेव्हा अगर ते कांदाबी नाही राहिला मिरच्याबी नाही राहिला तर मग साखर तर असेलच घरी तर गोड रवा बनवू शकते